जसे की विनय आता सांगितलं की मी चित्रामध्ये एक बाई आणि एक लहान मुलगा काढला होता तर बाई म्हणजे स्वतःची पण काळजी घेते आपल्या मुलांची पण काळजी घेते आणि आपल्या परिवाराची पण काळजी घेते आपल्या मुलाची आंघोळ नाश्ता कपडे वगैरे ते सर्व कामं करते बाई घरातली सर्व कामे करते आणि बाई म्हणजे बाई म्हणजे लक्ष्मीचं रूप ती आपल्या मुलांना पण सांभाळते मुलांचे शिक्षण पाणी सर्व ती करते आणि आपल्या सासू सासरे नवरा वगैरे इतरांनाही ती सांभाळते आणि मी जे चित्र काढलं बाई आणि मुलगा यांच्यातील संबंध कसे राहतात ते मी तुम्हाला आता सांगितले आणि मला असे वाटते की म मी जे चित्र काढलं तिथली बाई म्हणजे आपल्या घरचे सर्व गोष्टी समजावून घेते मला त्याच्यावरून वाटते की माझे ते चित्र लो इतरांना प्रभावित करू शकतात असे मला वाटते ध